स्वैपाकाच्या पाकशैलीचे दोन प्रकार आहेत एक मजे गॅसवरचं जेवण जे आत्ताच्या पिढीला भेटत आहे आणि एक मजे परंपरागत चालत आलेलं चुलीवरचं जेवण तर चुलीवरचं जेवण हे मला जास्त आवडतं नॅचरली ते कोणालाही आवडत असेल चुलीवरचं जेवण ज्यादातर लोक पसंद करतात कारण चुलीवरच्या जेवणाला जी चव असते ती गॅसवरच्या जेवणाला नसते चुलीवरच्या जेवणाने तुम्हाला नैसर्गिक ज्या कृती म गोष्टी आहे त्याचा अनुभव होतो आणि परत जे आमच्या इथे जेवण बनतं आमच्या पद्धतीने त्याच्यात आम्ही पाट्यावर मसाला वाटून किंवा खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून असं ते चवदार असं जेवण तयार करतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे रुचक आणि पोषक तत्व तुमच्या शरीराला जातात ते एक प्रकारे गॅसच्या साहाय्याने तुम्हाला भेटू शकत नाही बरेचसे त्यात व्हिटॅमिन्स आहेत किंवा काय ते पूर्णपणे गॅसमध्ये नष्ट होतात आणि चुलीच्या जेवणाने ते तुमच्या शरीरात प्रवेश करतात चुलीचं जेवण हे सर्वात लोकप्रिय जेवण आहे चुलीवरच्या भाकऱ्या या चुलीवरचं मटण किवा चुलीवरचं मच्छीचं कालवण काहीही आमच्या इथे परंपरागतीने हे चुलीवरचं जेवणच करतात पहिले माझी आजी पणजी त्याच्यानंतर माझी आई आणि नंतर माझी बायको आम्ही सगळं जितक्यात जितकं जमेल तितकं चुलीवरचं जेवण खातो कारण चुलीवरचं जेवण हे चवदार आणि खूप स्वादिष्ट आणि आरोग्यकारक आहे